हां हां आकाश भाऊ बोलतो हा आमच्याकडं गवार आहे चवळी आहे भेंडी गवारचे शेंगा आहेत आणि वांगे टमाटे पण आहे सिमला मिरची पण आहे पालक चवळी गेली आहे नव्वद रुपये किलो भेंडी सत्तर रुपये वांगे एक किलो पडतील तुम्हाला चाळीस रुपये

आहेत ना हं चाल तुम्हाला दोन किलो वांगे अजून चौदा चवळी किती लागते म्हणाले पुरे आयटम तुम्हाला दोन दोन किलो पायजेल न टमाटर एक किलो चौदा चौदा आणि सहा एकवीस एकवीस सत्तर ऐंशी तुमचं टोटल मॅडम जाईल तरी सहाशेक रुपयापर्यंत नाही दोन्ही पण आपल्याकडे ऑनलाईन पण आहे अवेलेबल कुरिअर भी होऊ शकते हो आपलं पॅकेज मोठं आहे ना हा भेटून जाईल ना काय हरकत नाही ना हा ठीक आहे हा चालेल